माझं नाव दीक्षा नाईक आणि मी जिथे राहतो तिथे बसेसमध्ये खूप सगळे प्रॉब्लेम आहे कारण बसेस कमी आहे आणि जाणारे लोक इतके आहे की खूप फार आणि एक बसमध्ये खूप सगळे लोक चढतात आणि त्यामुळे इतकी अडचण होते आणखी अकरा बारा वाजेपर्यंत बस राहतात त्यानंतर बसेस नाहीत तर त्यानंतर तीन वाजेपर्यंत थांबावं लागतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात आणि कॉलेजला वगैरे जायला तर आणखीच प्रॉब्लेम होतो आणखी जर अकराच्या बसने गेलं तरच बस मिळतात नाही तर त्याच्यानंतर बाराच्यानंतर बसच नाही राहात म्हणून बसचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटते की बसेस जास्त झाल्या पाहिजेत त्यामुळे गर्दी कमी होईल आणि बसच्यानंतर बस असेल तर चांगलं होईल आणि असं आमच्या भागामध्ये आहे तर त्याच गोष्टी मला वाटते की सुधारल्या पाहिजे बसेस जास्त असल्या पाहिजे कारण मग त्यामुळे गरमी गर्दी नाही होईल